हॅलो कोल्हापूर रेल्वे स्टेशन का मी परवाच असं ऐकलं की कोल्हापूरमध्ये वंदेभारत ही नवीन मेट्रो सुरू झालेली आहे ती कोणकोणत्या दिवशी सुटते कोणत्या दिवशी इथं कोल्हापूर रेल्वे स्टेशनला येते किती वाजता येते मला वंदेभारत या रेल्वेने प्रवास करायचा आहे वंदेभारत ही रेल्वे कोल्हापूरहून पुण्याला किती वाजता जाते फर्स्ट क्लासचं तिकीट किती आहे याबद्दल मला चौकशी करायची होती वंदेभारतच्या ट्रिप्स दररोज आहेत की एक दिवस आड आहेत खाण्यापिण्याच्या सोयीसहित तिकीट मिळते का स तिकीट काढावे लागते आपल्याला हवे असेल तर का विदाऊट खाण्यापिण्याच्या सोयी नसताना तिकीट काढता येतं याबद्दल सुद्धा मला माहिती हवी होती जर वंदे मातरम ही वंदेभारत ही मेट्रो ट्रेन किती तासामध्ये पोचते पुण्याला जर ती पाच तासात पोचत असेल तर एश टीचा प्रवास सुद्धा त्याच पाच तासामध्येच होतो नाही मेट्रो आहे वंदेभारत आहे तर ती एक्सप्रेस चार तासामध्ये पोचते का त्याच्या वेळा कोणकोणत्या आहेत याबद्दल मला आपल्याकडून सविस्तर मार्गदर्शन हवे होते आपण याबाबतची मला सविस्तर माहिती देऊ शकाल का ठीक आहे